माझ्या घरी मी मार्केटमधून कुंड आणलेले आहे आणि त्याच्यामध्ये होल करून मा शेतातली माती आणली आणि ते टाकून त्याच्यात छान छोट्या छोट्या रोपं लावलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी एका कुंडीमध्ये मिरचे घरचे मिरचे जे आहे त्याच्यातलं बी काढून मी त्याच्यामध्ये रोपटं तयार केलेलं आहे आणि ते शेतामध्ये नेऊन लावलेलं आहे पावसा पावसाळ्यामध्ये तर ते छान असे मस् मस्त होतात तसंच पप पपई जे आहे मार्केटमधून पपई आणली आणि त्याच्यातलं बी काढलं आणि ते धुवून वाळत टाकलं आणि त्याच्यानंतर ते कुंडीमध्ये टाकून त्याचं रोप तयार केलं आणि ते शेतात नेऊन लावलं तर ते दोन महिन्याने तीन महिन्याने त्याचे छान झाडं तयार झाली आणि त्या एका बियापासून एक झाडं बनलं आणि त्या झाडाला कमीत कमी पन्नास साठ पपया तयार आहे लागलेले आहे तर हे असं आम्ही करतो तसंच वाल वाल जे असते ना वालाचं बी आम्ही घरी तया घरी घरी जे लावलेलं आहे ते शेंगा वाळत टाकून त्याचं बी काढून त्याचं आम्ही असं एक तास बनवतो आणि ते मार्केटला तोडून नेतो तसेच वा